हॅलो मी वर्धेवरून समाजसेविका बोलत आहे मी रोडे रोडे बनवली अजून गावात गाव स्वच्छ केलं गावात दवाखाने चालू केले गावात बगीचा वगैरे तयार केला अजून झाडे लावली स्वच्छता अभियान राबवली व इतर कामेसुद्धा केली आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ठीक आहे आता तुम्हाला काय वाटतं मी काय केलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे आम्ही तुम्हाला नक्की प्रतिसाद करू धन्यवाद धन्यवाद